हां कोण बोलताय आपण हां बोला हो मी नारयणा ई टेक्नो स्कूलचे प्राचार्या बोलते आहे बोला नमस्कार बोला मॅडम हां बोला मॅडम बरं किती वर्षाचा आहे आपल्या नातू बरं आणि कुठे राहतात तुम्ही बरं आणि तुम्हाला नंदेडमध्ये प्र प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला आमच्या शाळेबद्दल कुठून माहिती मिळाली छान छान तुमच्या नातवासाठी आपण प्रवेश देऊ तुम्हाला एकतीस मेपर्यंत एक अर्ज भरून द्यायला लागेल त्या अर् हा त्या अर्जानुसार त्यांचा मेरीटप्रमाणे आमच्याकडे प्रवेश दिला जातो ऑनलाईन भरायला लागेल

हो तुम्ही ज्या ए ज्या प्रभागात राहात असाल ज्या एरियात राहात असाल त्या एरियामधून आमच्या शाळेची एक बस येईल आणि ती बस विद्यार्थ्यांना घेऊन इकडे विद्या मा आमच्या शाळेमध्ये येते आणि दिवस शाळेचा वेळ असतो सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत आपला नातू तीन वर्षाचा असल्यामुळे त्याला आम्ही प्लेग्रुपमध्ये प्रवेश देऊ आणि तो दहा सकाळी नऊ ते दोन ह्या वेळामध्ये त्याची शाळा असेल हो त्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शाळेच्या संकेतथळावर सगळी दिलेलीच आहे त्याच्याशिवाय आमच्या काय सुविधा असतात त्याच्याबद्दल आपली माहिती आवश्यक असेल तर ते देतो आम्ही

अगदी बरोबर आहे हो हो तुम्हाला काय करायला लागेल त्याच्या आवडीप्रमाणे सकाळचा एक टिफिन तुमच्याकडून द्यायचा आणि उपारचा मग एक टिफिन सकाळी तो दहा वाजता खाईल आणि त्यानंतर पुन्हा आम्ही साडेबारा वाजता त्या मुलांना एक स्नॅक्स असे देतो आणि जे की न्युट्रिशियस असतील आमच्याकडे न्युट्रिशियन आहेत आणि त्या न्यूट्रिशियन दररोजचा वेगवेगळा आहार ठरवतात आणि त्या आहारानुसार आम्ही त्या त्या दिवशीचा आहार त्या विद्यार्थ्यांना देतो थँक्यू नक्की ओके थँक्यू